मला छंद कसा असा लागला की माझी आई पहिले लोकांच्या घरी स्वयंपाक बनवायची आणि मी माझ्या आईच्यासोबत लहानपणापासून जात असताना मोठा झालो आता तर मला पण तेच काम करायला खूप आवडतो आणि मीच चार पाच ठिकाणी माझ्या आईच्या ओळखीचे घरं होती त्यांच्याकडे आता मी स्वैंपाक बनवतो आणि भाज्या अशा वेगवेगळे या प्रकारच्या भाज्या पण बनवतो आणि ज्वारीच्या भाकरी पण बनवतो आणि दोन तीन